खेळ खूपच महत्वाचे आहे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खेळांची आवश्यकता आहे खेळणं आवश्यक आहे आता मी स्वतः वयाच्या सदुसष्टव्या वर्षी थोडंफार टेबल टेनीस खेळतो संधी मिळेल तसं एक दोन गेम खेळतो तिथे नंबर राहावं लागतो आमच्या सोसायटीत पण जेव्हा जमतं तेव्हा एक ते दोन गेम मला खेळायला मिळतात आणि मग त्याच्यानंतर मी चालायला जातो जवळच्या मैदानावर आणि एक जवळपास एक अडीच हजार पावलं मी चालतो तेव्हा व्यायाम जो आहे तो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणि विशेषता खेळ खेळामदे काय खेळामधे तुमचं चार खेळाडूंशी संबंध येतो म्हणजे सामाजिक समाजाशी संबंध येतो सोशलायझेशन ज्याला म्हणतात ते होतं तुम्ही लोकांशी बोलता बोरता चालता काहीतरी विनोद करता हे जरा समाजात मिसळणंसुद्धा आवश्यक असतं विशेषतः जे सेवानिवृत्त लोक आहेत सिक्स्टी प्लस साठच्या पोडची त्यांना ते आवश्यक आहे नुसतंच घरात बसून आपलं हे हे ते काही उपयोगाचं नाई त्यामुळे खेळांचं खूपच महत्व आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी